हॅलो स्विगीमध्ये कॉल लागला आहे काय मी अरुण पारन बोलतो आहे विश्रामबागमधून सर ते ते तुम्ही जे ऑर्डर पाठवत आहे ते ते तसंच गरम राहावं असं मी सांगतो कारण की ते मी कामावरून येतो आहे आठ वाजता हां सर हां हां हां ओके बरं हां सर म्हणून तर म्हणजे कामावरनं मी येतो आहे आठ वाजता आणि पा पार्सल माझ्या मित्रानं मागवलेलं स्विगीवरून मी त्याला सांगतो आहे ऑर्डर करायला ते करतो आहे मग नाही नाही नाही ते त्याला मी सांगतो आहे सर अच्छा मग ते ग गरम राहत नाही सर ते व्यवस्थित मग ते असं गरम राहावं सातला तो म्हणजे मागवतो आहे स्विगीवरून सात ते आठ ते गरम राहावं असं माझी विनंती असेल तुम्हाला कारण ते गरम राहत नाही खाण्याची काही एवढं मजा येत नाही सर हां गे हां सर तुम्ही प्रयत्न करा कारण की म्हणजे ते राहात नाही मजा ते पिझ्झा असू दे आमटी चपाती वगैरे हे असू दे तर ते गरम राहत नाही त्यामुळे खायची एवढं काय मजा येत नाही सर हां हां हां हां चालतं आहे सर चालतं आहे चालतं आहे तुम्ही प्रयत्न करा सर ते कारण तुम्ही हे बघा सर चालतं आहे चालतं आहे चालतं आहे